नमस्कार मी मकरंद सामंत बोलतो आहे कोल्हापूरमधून हो हो गेल्याच आठवड्यात मी एका स्मार्टवॉच बूट कंपनीचा स्मार्टवॉचची ऑर्डर दिली होती आणि त्याचं मग पैसे वगैरे भरलेले होते आणि मला सांगण्यात आलं होतं की आठ ते दहा दिवसात मिळून जाईल तर आता सद्यस्थिती काय आहे हे तपासायला मी तुम्हाला फोन केला आहे की नेमकी काय परिस्थिती आहे कधीपर्यंत मिळेल कारण काय आहे मी जो नंबर दिला होता फोन नंबर किंवा मी जो मेल आय डी दिला होता संपर्कासाठी त्याच्यावर असं काही सूचना वगैरे आलेली नाही आहे की कधीपर्यंत मिळेल आणि नेमकं कसं झालं या आठवड्याला म्हणजे शुक्रवार शनिवार रविवार तीन चार दिवस मी बाहेर आहे गावी चाललो आहे त्यामुळे मला काय नेमकी परिस्थिती झालेली आहे ते समजून घ्यायचं आहे बरं नंबर सांगता का त्यांचा मी ज्यांना माझे मी त्यांना फोन करेन की जेणेकरून त्यांच्याशी मला बोलता येईल कारण काय होईल मी जर नसेन आणि ते आले तर उगाच त्यांची खेप होईल आणि मला ते घड्याळ मिळणार पण नाही असं व्हायचं ओके बरं बरं हा नंबर कुठला आहे मुंबईचा आहे बरं ठीक आहे म्हणजे मुंबईवरून निघणार आहे का नाही नाही ओके बरं अच्छा गाजियाबादवरून ते निघणार आहे तिथून ते निघून ते विमानामार्गे मुंबईला येईल बरं आणि मुंबईवरून मग ते पुण्याला येणार आणि पुण्यावरून कोल्हापूरला येईल हरकत नाही हरकत नाही म्हणजे निदान अजून एक तीन चार दिवस जाईल म्हणजे मला पुढच्या आठवड्यात ते मिळून जाईल नाही नाही नाही असं काही हे नाही आहे गरज नाही मी फक्त चौकशी करण्यासाठीच हे केलं होतं की अंदाजे तारीख कळली असती ते मिळण्याची तर सोपं गेलं असंत नाही मग मी एक काम करेन आमच्या जे शेजारचे आहेत त्यांना सांगून ठेवेन ते त्यांच्या ते घेऊन ठेवतील ते आणि नंतर मग बघता येईल नाही नाही पैसे वगैरे सगळं देऊन झालेलं आहे सत्तावीसशे चोवीस रुपयचं ते घड्याळ आहे आणि तेवढे पैसे मी दिलेले आहेत हां ती त्याची हे होती त्याची मूळ किंमत होती सात ह सात हजार पाचशे होती ते मला थोडं ह्याच्यावर नवीन वर्षाच्या सुरुवातीला तो हंगामा आहे ना त्याच्यामध्ये ते थोडं कमी करून मिळालं होतं हो बरोबर बरोबर हां तेवढ्याला ते पडलेलं आहे त्यामुळे तेवढे पैसे मी भरलेले आहेत नाही नाही हप्ते वगैरे काहीच नाही केलेलं मी सगळीच्या सगळी रक्कम एकाच वेळी भरलेली आहे कारण मला ते सोप्पं पडलं कारण कमी किमतीला होतं आणि जवळजवळ पन्नास पंचावन्न टक्के त्याच्यावर सूट मिळाली होती मला त्यामुळे ते छान वाटलं आणि बूट कंपनीच आहे कंपनी चांगली आहे नाही ह्या अगदी कधी मी वापरलं नव्हतं पण माझ्या एक दोघांनी मित्रांनी वापरलं होतं आणि त्यानी मला सांगितलं होतं की अरे हे चांगलं आहे घेऊन बघ घेऊन बघ आणि नेमकंच असं तुमच्या ह्या साईटवर संकेत स्थळावर बघताना मला लक्षात आलं की अरे हे छान आहे मोठ आणि ते खूप म्हणजे त्याची ड्युरेबिलिटी म्हणतो ना की चार्जिंग किती करावं लागतं वगैरे हे ते सगळी चौकशी केली त्याच्यानंतर दोन तीन अजून त्याच्यासोबत त्यांची तुलना करण्यात आली आणि मग त्याच्यातून हे निवडण्यात आलं असं झालं नाही हरकत नाही हरकत नाही हो हो हो चालेल चालेल मी वाट बघेन ठीक आहे धन्यवाद